हां हां बोला मॅडम काय म्हणता ठीक आहे आता हो हो सध्या तर आता ठीक आहे पण आजकाल आता मुलांची संख्या फार वाढलेली आहे आजकाल मुलं काही काही काही काही विद्यार्थी एवढे हुशार अता आणि काही काहीमध्ये थोडंसं म्हणजे आपल्याला समजून घ्यावं लागतं त्यांना सांगावं लागतं प्रत्यक्षात की असं असं करा तुमचं दहावीचं वर्ष आहे पुढे जाऊन तुम्हाला फ्युचर आहे नाही नाही तसं वगैरे काही नाही आहे ते कसं आहे आता चालतात तर नवीन पिढी आहे ते चालतात तर आपल्या त्यांना समजवून घ्यावं लागते ना आता आमच्या पण शाळेमध्ये आता तुम्ही बघाना

नाही ते ऑनलाईनमुळे सगळं फॅड वाढलेलं आहे ना ते ऑनलाईनमुळे सगळं तसं झालेलं आहे विद्यार्थ्यांचं नाही नाही पण विद्यार्थी तून विद्यार्थी तसे नसतात ना क्लासमधले आता शंभर विद्यार्थी म्हटल्यानंतर त्यामधले पन्नास टक्के चांगले असतील प

नाही नाही माझा पण तसाच आला मला

नाही नाही बरोबर ते काही विडिओ चालू करून स्वत ची कामं करत राहतात त्यांना वाटतं मॅमला काही समजत नाही ऑनलाईनवर खूप प्रॉब्लेम झालेला आहे हो ना बरोबर आहे ना पण आपण आपल्या परीने प्रयत्न करतो ना पण आता त्यांची गलती समजायची की त्यांना आपण एवढं समजवून ना ए पण पहिल्याच्या काळामध्ये नव्हतं असं आता हे जास्तच झालेलं आहे प्रमाण

आता आपल्या वेळेस नाही बघितलं का आपण आपण जेव्हा शाळेमध्ये होतो तर किती छान चालू होतं सर्व आपण शिक्षकच बरं बरं ठीक आहे माझं पण माझं पण तासिका आहे आता ठीक आहे मग बरं बरं ठीक आहे नंतर बोल ठीक आहे बाय